जर तुम्हाला डेंग्यू आणि मलेरियासारखे ताप म्हणजे पळवायचे असतील स्वतःकडून आणि ते पसरू द्यायचे नसतील तुम्हाला त्याची लागण झाली नाही पाहिजे आणि त्याचा म्हणजे लागण होऊन तुम्हाला कोणताही आजार डेंग डेंगू आणि मलेरियासारखा आजार झाला नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही सर्वात आधी जे साचलेलं पाणी असतं ना ते साचू द्यायचं नसतं साचलेलं पाणी म्हणजे असं घाण पाणी साचतं तर ते पाणी साचू नाही द्यायचं लगेच्या लगेच ते साफ करायचं वापस घरामध्ये जर जेव्हा पाणी आपण ठेवतो ड्रममध्ये ठेवतो किंवा पिण्याचं पाणी पिण्याचे पाणी तर आपण स्वच्छ तर ठेवत राहतो पण वापरायचं पाणी आपण त्याच्यामध्ये आपण थोडंसं हे करतो तर ते कसं का ते कसं करायचं तर त्यामध्ये वरून ना कापड लावून टाकायचं आणि कापडाने पूर्ण ते बांधून ठेवायचं आणि बांधून ठेवल्यावर ते जे मच्छर आहेत ते त्याच्यामध्ये जाणार नाहीत मच्छर त्याच्यामध्ये गेले नाही तर त्याच्यामध्ये ते अंडे देणार नाहीत आणि अंडे दिले नाहीत तर मलेरिया आणि डेंगूसारखे आजार पसरणार नाहीत म्हणजे मच्छर मच्छर अजून जन्माला येणार नाहीत मलेरिया आणि डेंगूचे हे जे रोग असतात ते काही असे स्पेसिफिक मच्छर असतात त्यांच्यापासूनच हे होऊन जातात आता तर सध्या साथ कमी झालेली आहे परंतु मच्छरांचं काही हे नसतं कोणताही मच्छर जर तो मच्छर असा कचरा कुचऱ्याच्या जागामध्ये किंवा नाल्याबिल्या नाल्या वगैरे मध्ये तो सापडत असतो तर आपल्याला तिथेही तो चावू शकतो तर तो चावल्यामुळे म मग डेंगू आणि मलेरियासारखा ताप होतो म्हणून आपण काय करायला पाहिजे की बाहेर निघताना किंवा कचरा वगैरेंच्या जाग जागेवर जाताना आपण पूर्ण अंगाला ती मच्छरांची क्रीम भेटते ती लावायची किंवा घरामध्येच तुम्ही कॉइल लावायचा मच्छरांची आता अगरबत्या पण मिळतात तर त्या लावायच्या वापस तुम्ही स्प्रे मारायचा स्प्रे मारल्याने कसे मरू मच्छर मरून टाक मरून जातात आणि मच्छर कसे असतात की हे मच्छर असतात ना ते स्वतःला लगेच ॲडॉप्ट करून टाकतात कोणत्याही परिस्थितीमध्ये आता कॉईल आपण लावतो तर त्या कॉईलला आता ते म्हणजे त्यांनी हे करून टाकलं आहे आता त्या कॉईलला कॉईलचा त्यांना फरक पडत नाही म्हणून जे मच्छरांवर अशी म्हणजे याच्यावर जे शोध लावत असतात ते नवीन नवीन नवीन अजून काय काय काढतच असतात स्प्रे काढतात किंवा कोणती अगरबत्ती काढतात तर जेवढं पण ते काढत असतात याचा उपचार मच्छरांवर उपचार तर त्या आपण इथे आपण तो जो उपचार असतो तो आपण वापरायला पाहिजे आणि आपल्या घरच्यांची आणि आपली काळजी घेतली पाहिजे अश्या मच्छरांपासून ज्यांच्यामुळं डेंगू आणि मलेरिया आपल्याला होणार नाहीत